हॅलो नमस्कार मी आपल्या इथं धाराशिव ते मु पु मुंबई तिकीट बुक केलेला आहे त्या टिकिटामध्ये थोडं तपशील बदल करायचा आहे कारण का सध्या माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला तारीख बदलून हवी होती ती मला बदलून दिली जाईल का मला न चेकअपसाठी मुंबईला जायचं आहे कारण का माझं तिकीट आहे पंधरा तारखेचं मला तिकीट हवं होतं अठरा तारखेचं कारण का त्या दिवशी ती जी जी माझी डॉक्टर होते ते येणार आहेत त्याच्यामुळे त्या दिवशीचं मला तिकीट मिळेल का मिळत असेल तर मला तपशील करून सांगाल का तिकटाबद्दलची स्थिती तप तपासण्यासाठी मार्गदर्शन सांगा मागा मी मागत आहे मार्गदर्शन मागत आहे तुम्हाला मला मार्गदर्शन कराल का